मी घरी लावण्यासाठी एक वॉलपेपर मागवला होता स्टिकर असलेला जो भिंतीवरती चिकटवायचा असतो तर अमेझॉनवरून मी मागवला होता तो आणि त्याच्यावरती छान पैकी पानांचा वेल होता आहे म्हणजे तर मला मी त्या दोन तीन वेबसाईट्सवरती त्याची किंमत चेक केली ज्याची मला आमेझॉनवरती सगळ्यात कमी किंमत दिसली आणि त्याच्यावरती अभिप्राय पण खूप चांगले होते आणि एकंदर त्याची उंची लांबी किंमत माझ्या सगळं आवाक्यातलं वाटलं मला म्हणून ते मागवलं आणि ते इतका सुंदर वॉलपेपर दिसतो वॉलस्टिकर आला की त्याच्यामुळे मला एकतर लावायच्या सगळ्या त्याच्यामध्ये सूचना व्यवस्थित होत्या की कसा तो वॉलपेपर उघडायचा हळूहळू स्टिकर पेपर तो कसा काढत काढत चिकटवत त्याच्यात हवा राहणार नाही अशा पद्धतीनं हातानं फिरवत फिरवत तो हवा काढत काढत कसा भिंतीला चिकटवायचा त्याची लांबी आधी कशी बघायची ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या त्याच्यामुळे मला तो एकदम छानपैकी सहजपणे लावता आला शिवाय खिशाला परवडणारा होता आणि अगदी तीन दिवसामध्ये मला त्याची डिलिव्हरी घरपोच मिळाली मी कॅश ऑन डिलिव्हरी दिली त्याच्यामुळे माझे पैसे पण त्याच्यामध्ये अडकून पडले नाहीत आणि आता माझ्या घराची त्या वॉलस्टिकरमुळे खूप शोभा वाढलेली आहे आलेले सगळेजण त्याला खूप नावाजतात माझं घर छान दिसत आहे त्या वॉलस्टिकरमुळे त्यामुळे मी एक खुश ग्राहक आहे आता मला आवडलं तसं मी अमेझॉनवरती माझा पण एक छान पॉझिटिव्ह रिव्ह्यू लिहिला वॉलस्टिकरबद्दल